हां बोल नितीन हां बोल ना काय ना भाऊ बाहेर आलो होतो इकडे कामी हो का रे पुरणपोळी बनवली आहे का मलाही खायची होती पुरणपोळी

हो आणजो पार्सल घरी आणता का मग कशी बनवली कशी आहे चां चांगली आहे

हां हां हां

जेवण झाला का तुला तू जेवण झालं का तू जेवण झाला माझ्यासाठी आण जा तीनचार पुरणपोळी चांगलं तूप दूध त्याच्यासो त्याच्यावर टाकून घरी घेऊन ये जा ना आपल्या आता मी थोडा सध्या बाहेर आहे एखादा तास लागतो मला घरी यायला तर डब्यात घेऊन ये चांगलं घरी आपल्या उज्ज्वलनगरमध्ये त्याच्यात ते चांगलं तूप वगैरे टाक जा दोन्ही साईडना म्हणजे गरम पोळी शिजवताना तूप टाक जा आणि त्याच्यानंतरही माहीत आहे का घट्टवालं तूप टाक जा हां कारण पुरणपोळीसोबत तूप खाल्ल्यानं लई मजा येते अन् दूधंही आण जा चांगलं गायीचं घरी घर घरचं घरी गाय असेल तर गायीचं दारचं असेल तर गाईचं आण जा नाही तर म्हशीचं जे भेटेल ते हां पण पुरणपोळी कमी नको आणू

चारच ते आण ना चार आण आणि एक आमटीला त्यासोबत रस्सा गिस्सा केला काय भाजीचा भाजी भाजी भाजी कोणती केली आहे नाही इकडे रश्शाशी खाते ना पुण्यासाईडनं म्हणून बोललो रस्सा केला असेल तर रश्श्यावाली खाऊ म्हणून म्हटलं हो हो हो चालतील चाल तसंही चालते तुपासोबतही चांगलं लागते फक्त तूप तूप आठवणीनं आणजो आणि गरम गरम टाकजो डब्यात म्हणजे घरी येईपर्यंत ते गरम राहते नाहीतर मग थंडगार होऊन तर चांगल्या नाही लागत थंडीत गरम गरमच खायला चांगल्या वाटते हां हां तसं तसं कर जा पुरणपोळी चांगली आण जा मी पोय हो हो हो पुरणपोळी आवडते खूप खायला आवडते आपल्याला पुरणपोळी आवडते हो हो हो नंतर नंतर मग काय ते रश्श्यासोबतही खायला चांगली लागते न् तुपासोबतही चांगली लागते हो हो चालते ना मग घेऊन घेऊन या तुम्ही तुला फोन करतो घरी पोचतो ना तेव्हा फोन करतो मग तू घेऊन ये जा हां हो हो मी आता एखाद्या एखाद्या घंट्यात घरी पोचतो घरी पोचत असलो दहा पंधरा मिनटा पहिले फोल करतो अन् मी पोचतो तेव्हा तेवढ्यात तू पण येऊन जा तिथून ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हो हो हो सांगून घे सांगून हो ठीक आहे नं ठीक हो हो हो